मी फॉलो केलेली रेसिपी जर चांगली नाही झाली तर मी नक्कीच त्यामध्ये माझी क्रिएटिव्हिटी युज करणार मी ती फेकणार नाही वाया नाही जाऊ देणार किंवा परत जर सुरू करायचं म्हटलं तर त्यामागे माझा परत पुन्हा सगळा वेळ जाईल सगळे पदार्थ मला परत परत लागतील बनवायला तर मी नक्कीच त्यामध्ये माझी काहीतरी क्रिएटिव्हिटी युज करणार जसं की एखाद्याच्यामध्ये तिखट मीठ किंवा असं ते खारट वगैरे झालं तर त्यामध्ये आपण काय करू शकतो जसं की आपण मीठ वगैरे टाकून त्याला बॅलन्स करू शकतो किंवा जर एखाद्याला फोडणीची चव नाही आवडली तर मग त्याला परत वेगळ्या पदार्थाने फोडणी देता येते किंवा एखाद वेळेस जर असं की मी युट्युबवरती वगैरे पाहून एखादी रेसिपी करते तर त्यामध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांच्या प्रमाणाने सगळे इन्ग्रेडियंट्स असतात तर त्यामध्ये मी कमी जास्त काहीतरी करून मी माझ्या प्रमाणाने ते बॅलन्स करून घेते आणि जी चव आहे आमच्या विदर्भिकरांची म्हणू शकतो किंवा अमरावतीकरांची म्हणू शकतो त्यांना जरासं स्पायसी फूड आवडते थोडंसं तिखट वगैरे आवडते तर मी नक्कीच त्याच प्रकारे मी ते युज करू शकते आणि मी बऱ्याचदा असं ट्राय पण केलं आहे जे माझा पर्सनल एक्सपिरीयन्स आहे एक वेळा मी उपमा करायला गेले होते म्हणजे माझा तर मी नेहमी जसा करते तसा करतेच पण मी ऑनलाईन एकाचा व्हिडिओ बघितला आणि त्यांच्या पद्धतीने मी तो करायला गेले पण तो नाही जमला बिघडला आणि मग मी काय केलं त्याला थोडंसं स्टीम अप स्टीम करून आप्पेपात्रामध्ये युज करून त्याच्यात अप्पे टाईप अप्पेच बनवून टाकले सो ते आणि आणि माझ्या फॅमिलीनी त्याला नवीन नाव पण देऊन दिलं अप्पे उपमा सो असं आहे की न फेकता न वाया घालवता मी त्यातच काहीतरी क्रिएटिव्हिटी करून तोच एक नवीन प्रॉडक्ट बनवून टाकते